हेलो हो मॅडम बोला की हो मॅडम

हो मॅडम मिळतील की आमच्याकडे सग सगळ्या प्रकारची फुलं आहेत बघा कुठल्या प्रकारची तुम्हाला फुलं पाहिजे आहेत होय होय मॅडम आमच्याकडं सगळ्या प्रकारची फुलं आहेत बघा गुलाबाचे आहेत मखमलीचे आहेत शेवंतीचे आहेत झेंडूचे आहेत निशिगंधाचे आहेत सगळ्या प्रकारची फुलं आहेत बघा आमच्याकडं ताजी ताजी स्वच्छ एकदम निवडक आम्ही शेतातनं जाऊन स्वतः जाऊन घेऊन येतो त्यामुळं चांगल्या क्वालिटीची आमच्याकडे फुलं आहेत बघा देते की मॅडम तुम्हाला दोन दिवसांनी तर मग तुम्हाला कधी पाहिजे आहेत काय पाहिजे जरा आम्हाला लिश्ट पाठवा कुठल्या प्रकारची फुलं कशी किलो पाहिजे आहेत किती किलो पाहिजे आहेत ते जरा सांगा म्हणजे आम्हाला द्यायला बरं पडतं आहे हो

हो हो करतो की तेवढं आठवणीनं कुठल्या झेंडूची किती पाहिजे तुम्हाला झेंडूची फुलं पाहिजे आहेत का झेंडू एक साठ सत्तर रुपये किलोनं पडतात काय माहीत हां दर पॅकिटचं नसतं दररोज बदलत असतं आहे तरी पण आम्ही तुम्हाला साठ रुपयेने देतो आणि निशिगंधाची जरा महाग असतात ती एक शंभर रुपये किलोनं पडतात फुलं आणि गुलाबाची कसं गुलाबाची पण तुम्ही घेणार ते नगावर देतो आम्ही आणि गुलाबाची तेवढी किलोवर नसतात नगावर आणून फुलं देतो आहे त्यात पण कलरची किंवा हे या अशा त्यात पण क्वालिटी राहते आहे चांगल्या क्वालीटीची थोडी महाग असतात आणि थोड्या हलक्या क्वालिटीची थोडी स्वस्त देणार एक दोन रुपयेचा फरक असतो आहे तेवढं तुम्ही वॉट्सॲपवरनं लिश्ट पाठवा तुम्हाला कुठल्या प्रकारची किती पाहिजे आहेत फुलं त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला घरपोच देतो ओके मॅडम आहां आहां